मी माझ्या आयुष्यात संगीत महोस्तवाला खूपदा गेलेलो आहे आणि अशा प्रकारे मी काही मोठ्या कार्यक्रमात पण उपस्थित राहिलो आहे की जेथे संगीत गायिलं जात होतं तर माझ्या आयुष्यातला असा एक प्रवास मी तुम्हाला सांगू इच्छितो तर मी आता तुम्हाला सांगू इच्छितो की मी एक शालेय जीवनात शिकणारा एक विद्यार्थी माणूस आहे तर मला असं वाटतं की मी माझ्या शालेय जीवनात असे संगीत वगैरे याचा काही जास्त प्रभाव नाही आहे आणि महाराष्ट्रात पण मी आता तुम्हाला सांगतो की आजच्या जगात सध्याची स्थिती पाह्यची म्हटलं तर संगीताचा एवढा काही फारसा चांगला प्रभाव राहिलेला नाही त्याची तुलना प्राचीन काळातल्या काही संगीतांशी केला तर तो संगीत खूप चांगले होते पण माझा असा अनुभव मी तुम्हाला सांगतो की मला संगीताशी खूप लगाव आहे त्यामुळे मी अधूनमधून काही ठिकाणी असे संगीत महोत्सव किंवा कार्यक्रम होत असतात अशा ठिकाणी मी माझ्या मित्रांना किंवा माझ्या कुटुंबीयांना घेऊन जातो तर मी तुम्हाला माझ्या आयुष्यातला असा एक प्रसंग सांगायचा म्हटला तर मी पुणे येथे राहतो आणि लोणावळा येथे माझ्या आयुष्यातील काही मित्रांचा असा संगीताचा काही कार्यक्रम होता तर मी तो अटेंड करण्यासाठी गेलो होतो तरी मी माझ्या फॅमिलीला घेऊन आणि मित्रांना घेऊन तिथे दोन तीन कार घेऊन तिथे गेलो होतो तर आम्ही सगळेजण तिथे गेल्यानंतर ना मस्त असा छानसर असा संगीत प्रसंग चालू होता तर त्या संगीतामध्ये जो काही व्यवस्थित अर्थ आणि पूर्णपणे असा कळेल असं एकूण एक वाक्य माझ्या कानावर पडत होतं आणि मी त्याची मजा घेत होतो पण त्याची आत्ताच्या सांगायचं म्हटलं तर आत्ताच्या काळातील संगीत आणि पूर्वीच्या काळातील संगीत यामध्ये तुलना केली तर आधीच्या संगीताचा अर्थ एकदम केवळ क्षुल्लक असा आणि भरपूर कळण्यासारखा होता आणि तो खूप मनोरंजनासारखा होता पण आताच्या संगीतात पाह्यला गेलं तर काही संगीताचे वाक्यांचे अर्थच का बऱ्याचशाच लोकांना कळत नाहीत तर मला सांगायचं असं झालं की तुम्ही कधी पण आत्ताच्या काही संगीतापैकी बॉलीवूड संगीत पाश्चात्त्य संधीग संगीत आणि मराठी संगीत असे खूप संगीताचे प्रकार आहेत तरी मी त्यापैकी मराठी संगीताचा खूप लगावी माणूस आहे तर मराठी संगीत हे खूप चांगलं आहे तर ते मला ऐकायचं म्हटलं तर मी सैराट गा मूवीमधील बरेचसे संगीत अजय अतुल यांनी गायलेले संगीत मला आवडतात तर ते संगीत सांगायचं म्हटलं तर त्या संगीतामधील पूर्ण अशा पुर प्रत्येक वाक्याचा मला अर्थ कळतो तर मी अशा संगीत महोत्सवाला गेलेलो होतो की जिथे मला सर्व वाक्यांचा अर्थ समजला होता तर तो संगीत महोत्सव खूप छान होता